कंपोस्ट खत म्हटलं की त्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकार येतात वर्मी कंपोस्ट एक आहे आपण पालापाचोळ्यापासून जे नुसतं तयार करतो की पालापाचोळा त्याच्यामध्ये थोडी माती आणि थोडं कंपोस्टर असं घातलं की ते एक छान खत तयार होतं शेणखत असतं आपलं तेही एक कंपोस्टचाच प्रकार आहे आणि त्याचा वापरही आता भरपूर झाल्यामुळे बऱ्या सगळ्यांना त्याची माहिती झाली आहे म्हणजे बरेचसे शेतकरीसुद्धा आपल्या शेतामध्ये शेणखताच्या ट्रॉल्या नेऊन वाप घालतात रासायनिक खतापेक्षा ते खत वापरणं कधीही चांगलं त्याच्यामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही आणि पीकही जोमाने येतं तण येतं पण असंही तण काढावंच लागतं पण ह्याच्याने मु मुख्य जमिनीचा पोत खराब होत नाही आणि पीक चांगला आल्या येतं की जे आपल्या शरीराला घातक नाही आहे नाही तर आता रासायनिक खतांमुळे आपल्या शरीरावरही त्याचा परिणाम होत असतो आणि ते वापरणं कधी जास्त चांगलं नाही आहे आपल्या घरामध्ये जी आपण भाजी आणतो त्याची देठं असतात किंवा साली असतात दुधी वगैरेसारख्या भाज्यांच्या त्या बारीक तुकडे करून त्याचे चिरून ते जर आपण सगळं एका हवा लागेल अशा म्हणजे जाळीच्या म पेटीत असं ठेवलं तर ते सगळं कुजून जात असतं आणि रोजचं आपलं चिरलेलं त्याच्यात घालत गेलो फळांच्या साली घालत गेलो केळ्याच्या वगैरे तर त्याचं एकत्रितपणे ते छान असं कुजत जातं आणि मग त्याचं खत तयार होतं आणि मग ते खत अगदी म्हणजे मातीसारखं सळसळीत होतं आणि मग त्याचा वापर आपण जर झाडांमध्ये जर केला म्हणजे आपल्या कुंड्यांमध्ये भाजी लावली असेल त्यात आपली रोपं जी असतात गुलाबाची असेतील मोगरा असेल काही असेल म्हणजे च तगर असेल त्या सगळ्यामध्ये जर आपण ते घातलं तर ते झाड वाढण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो त्याला फळं खूप चांगली येतात जसं आपण हे फ फळांचे जी सालं आहेत ती जर पाण्यात घातली आणि ते मारलं तर झाडांवरती मारलं किंवा जमिनीत थोडं घातलं तर त्याच्यापासून फळंधारणा आणि फुलं खूपच भरपूर येतात आणि त्याची वाढ पण चांगली होते त्यामुळे कंपोस्ट वापरावं असं माझं मत आहे की ते वापरल्यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारतो आणि आपला खर्च काही त्याच्यामधे नसतो कारण आपल्या घरात असलेल्याच गोष्टी आपण त्यात वापरतो मग मात्र जर आपण वर्मिकंपोस्ट करणार असलो तर त्यासाठी आपल्याला हौद वगैरे बांधून घ्यावा लागतो आणि त्याच्यात कचरा साठवावा लागतो आणि मग गांडूळं सोडावी लागतात मग त्याच्यासाठी थोडा खर्च येतो पण ह्या बाकी याच्यासाठी काही खर्च होत नाही तर कंपोस्ट वापरण्याचे हे फायदेच जास्त आहेत असं मला वाटतं आणि तोटे थोडेफार प्रत्येक गोष्टीला फायदे आणि तोटे हे असतातच कारण कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की ती फक्त फायदेच आहेत तिला किंवा फक्त तोटेच आहेत असं कुठल्याच गोष्टीला नसतं त्यामुळे कंपोस्ट वापरण्याचे जे फायदे आहेत तसंच तोटे असे आहेत की कंपोस्टमध्ये आपण जे सगळं घालतो साली असतील बिया असतील हे असेल काय म्हणजे गांडूळ असतात किंवा काही घरातलं आपण घालतो त्याच्यामध्ये तर ते ज्या झाडामध्ये आपण घालतो तर त्या कंपोज किंवा शेणखत आपण घातलं तर त्या शेणातून येणारे जे काही जनावरांनी खाल्लेलं असतं किंवा या भाज्या वगैरेंची जी जे बिया असतात त्या आपण त्याच्यातनं उगवून येतात मातीत घातल्यानंतर तर एखाद्या वेळेला पहिलं जे मूळ झाड आहे त्याच्यापेक्षा ह्याची वाढ जोमाने होते कारण ते मातीत रुजतं लवकर कारण अगोदरच ते खतामध्ये किंवा ते जे आपण कुजवलेलं असतं त्याच्यामध्ये ते इतके दिवस राहिलेलं असतं आणि ते चांगलं त्याला पोषक वातावरण तयार झाल्यावरती ते जोमाने वाढतं आणि मूळ झाडापेक्षा ते वाढल्यामुळे मूळ झाडाला धोका निर्माण होऊ शकतो होतोच असं नाही काही झाडांना होऊ शकतो जर छोटी झाडं असतील नाजूक झाडं असतील तर होऊ होऊ शकण्याची शक्यता असते पण ते हा एक तोटा मला जाणवतो बाकी फार काही तोटे माझ्या तरी लक्षात आलेले नाही आहेत मी नियमित कंपोस्ट खत वापरत असते आणि मुख्य म्हणजे काय कंपोस्ट आपण जर घरात करत असलो तर आपल्या घरातला ओला कचरा हा बाहेर कुठेही न जाता आपल्याच घरात त्याचा पुनर्वापर आपल्याला करता येतो आणि कचरा निर्मूलन करण्यासाठी जी काय प्रक्रिया करावी लागते त्याच्यावरचा ताण कमी होतो आणि आपला घनकचरा असतो त्याच्याबरोबर ओला कचरा जात नाही आणि जिथे कचरा एकत्र केला जातो ज्या जवळपासच्या लोकांना जे काही त्रास होतात ते पण त्रास कमी होतात त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कंपोस्ट करण्याचा प्रयत्न करावा आणि करून आपल्या घरात जर कुंड्या झाडं काही नसतील तर जिथे आहेत आसपास तिथे द्यावं बागेमध्ये द्यावं किंवा ज्यांच्याकडे झाडं आहेत त्यांना भेट द्यावी तर तेही खुश होतील आपल्या घरातला कचरा सगळा वापरला जात असल्यामुळे आपणही समाधानी असतो की आपण कचरा करत नाही आहे किंवा आपल्यामुळे निसर्गाला त्रास होत नाही आहे तर हेच समाधान आपल्याला नक्की मिळेल